हां बोल अगं बाई मी रेणुका बोलते बोल ना हां हां ओळखलं बोल

अरे काय सांगू तुला यार एवढं नुकसान झालं आहे काय बोलू तुला आता शेतीचं आई पप्पा असे हे झाले आहेत रे अरे त्यादिवशी पाऊस आलेला ना एकदम वारं बीरं सगळं सुटलेलं त्याच्यामुळे हे झालं सगळं नुकसान झालं तुमचं कसं आहे हो का हां तेच ना आणि पप्पा पण खूप असे नर्वस झाले आहेत गं म्हणजे कळत नाही आहे काय करणार आता एवढं सगळं पीक लावलेलं ते एका क्षणा क्षणामध्ये सगळं हे झालं काय सांगणार आता काय लावलेलं तुम्ही काय लावलेलं शेतामध्ये सोयाबीन लावलेली अच्छा चालेल आमच्या इकडे पण तेच तेच गं तेच लावलेलं होतं बाकी काही नाही हां हो आमच्या इथे पण ते पण आहे खूप प्रॉब्लेम झाला आहे पाण्याचा पण आणि वरून पाऊस पण असा ऊन येतं आहे कधी पाऊस येतो आहे कधी ढगाळं येतात त्याच्यामुळे काही होत पण नाही आहे पाण्याचं आणि ते आपण हे केलेलं तू शेतामध्ये ते हे लावलेलं ते तरी जगलं काय पालेभाज्या वगैरे आता काय करणार शेतकरी लोकं काहीतरी म्हणजे काहीतरी उपाय पाहिजे याच्यावर यार बघू आता निवडणूक तर झालेली आहे तर बघू कोण जिकलं तर त्याने काही केलं तर बरं होईल आपल्यासाठी चालेल आता घरी वगैरे घरी वगैरे सगळे ठीक आहेत ना हां ठीक आहेत म्हणायचं आता काय करणार आता आपण अरे कसला कॉल तुला माहीत आहे ना गावाला एकतर लाईट नसते जास्तवेळ फोनमध्ये चार्जिंग वगैरे पण पाहिजे ना मग आणि ते मध्ये एवढं वारं वगैरे आलं ना तर बिजलीचे वगैरे खांब वगैरे पडले लाईट सगळं दुरुस्त करण्यात टाइम गेला त्याच्यामुळे प्रॉब्लम झाला आहे म्हणून फोन नाही केलेला

चालेल बाकी काही नाही घे काळजी मम्मी पप्पाची पण काही भेटला उपाय तर मला पण सांग